संगीतात सर्वप्रथम रुची उत्पन्न झाली ती अगदी लहान वयात शाळेत असतानाच अगदी पहिली दुसरीपासूनच त्यात प्रामुख्याने वाटा आहे तो माझ्या आईवडिलांचाच त्यावेळी ऑडिओ कॅसेट्सचा ब जमाना होता तेव्हा मोठ्या प्रमाणात त्या चालायच्या आणि माझ्या घरी वडील शिक्षक असल्यामुळे शाळेसाठी म्हणून आणलेल्या क काही कॅसेट्स आमच्याही घरी कायम असायच्या त्यात त्यात प्रामुख्याने होती ती म्हणजे पाढ्यांची कॅसेट किंवा मग कोणती विविध प्रकारची बालगीतं असतील मनाचे श्लोक असतील तर अशा कॅसेट्स नेहमी घरी असायच्या त्यामुळे त्याचं एक नेहमी ऐकलं जाऊन ती सवय लागत गेली आणि संगीतरूपात ते ऐकत गेल्यामुळे नकळतपणे ते मनावर तितकं कोरलंही गेलं माझे मला पाढ्यांची तयारी करण्यासाठी कॅसेट्सचा खूप फायदा झाला की पाढे पाठ करायला फार कष्ट करावे लागले नाहीत मनाचे श्लोक वगैरे जे शाळेत पण बऱ्याचदा म्हटले जायचे ते यामुळे अधिक चांगल्या प्रकारे प पाठ झाले होते मला त्या त्या त्यावेळी शिवाय आईवडिलांना दोघांनाही जुनी हिंदी गाणी म्हणा मराठी गाणी हे दोन्ही प प्रकार ऐकण्याची त्यांना खूप आवड होती त्यामुळे हिंदी मराठी असे दोन्हया प दोन्ही प्रकारची गाणी आमच्याकडे खूप प्रमाणात ऐकली जायची आणि ही गाणी नेहमी ऐकायला गोड वाटत असल्यामुळे त्यात त्यात मेलोडी हा भाग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एकंदरीतच त्या जुन्या गाण्यांची सतत ऐकून ऐकून आवड लागली आणि अशाप्रकारे एकंदरीतच संगीतामध्ये जी रुची निर्माण झालेली आहे त्यामागे मुख्यतः कारण हेच की माझ्या आईवडिलांना असलेली आवड आणि त्यांच्याकडून ती माझ्याकडं येणं हेच आहे